पुस्तकं वाचताना मी फारसं कधी रडलो नाही पण डोळ्यात एका एक पुस्तक वाचत असताना डोळ्यामध्ये एक पाणी आलं त्या पुस्तकाचं नाव म्हणजे ज सारे प्रवासी घडीचे ज जयवंत दळवी यांंचं ते पुस्तक आहे खूपच सुंदर आहे हसता हसता अगदी एखाद्या प्रसंगानं रडायला लावणारं हे पुस्तक आहे आणि सुंदर आहे तेही प्रत्येकानं वाचायला हरकत नाही